तर आमची मातृभाषा मराठी असल्यामुळे आम्ही जेव्हापासून बोलायला शिकलो तेव्हापासून घरामध्ये मराठी भाषाच ऐकण्यात आली त्यामुळे आम्ही सुद्धा मराठीच शिकलो आणि मराठी तेव्हा म इंग्लिश मिडीयम नसल्यामुळे आमची शाळा ही मराठीच होती आणि मराठी शाळेमध्येच आमच्या आईबाबांनी आमचं दाखला केल्यामुळे आम्ही मराठी शाळेमध्येच शिकलो आणि लहानपनापासून मराठी भाषाच ऐकत आहोत बोलत आहोत आणि म्हणून ते मराठी भाषा आम्ही शिकलो आता इंग्लिश मीडियम असल्यामुळे आम्ही मुलांना इंग्लिश मिडीयममध्ये टाकतो तरी सुद्धा घरामध्ये मराठी बोलत असल्यामुळे मुलांना सुद्धा मराठी येते आणि मुलं सुद्धा मराठी बोलतात बाहेर सुद्धा मराठी ऐकतात बोलतात घरातही मराठी बोलतो घरातही ते बोलतात ऐकतात आणि अशा प्रकारे मराठी भाषा आम्ही शिकलो